आपल्या घरामध्ये आपण मनीप्लॅन्टचा वेल लावतो मनीप्लॅन्टच्या याच्यामुळं आपल्याला हवा स्वच्छ दिसते आणि घर पण छान दिसतं त्यानंतर चमेलीचा वेल आहे त्याच्यानंतर गुलाबाचं पण आपण झाड लावू शकतो असं काही हे नाही गुलाबाच्या झाडामुळं सुद्धा आपल्या घराची शोभा एकतर वाढली जाते आणि हवा पण आपलं स्वच्छ मिळू शकते त्यानंतर छोटे सुरूचे झाडं आहेत ते पण आपण लावू शकतो त्यामुळे पण घराची शोभा वाढू शकते